हा नमस्कार भाऊ इलेक्ट्रिशियन भाऊ बोलता ना हा नमस्कार नमस्कार हा भाऊ आपला नंबर मला तुमच्या माझ्या मित्राकडून भेटला हा तर आपल्याला म्हटलं आपल्या घराची इलेक्ट्रिक फिटिंग करायची होती हा ते हो हो छपाई नाही छपाई बाकी आहे आपली भाऊ हो हो तर मला हे विचारायचं होतं की आपण अंडरग्राउंड केलेली चांगली राहील की बाहेरून केलेली चांगली राहील

अच्छा अच्छा अच्छा तर मग आपल्याला बाहेरून बाहेरून फिटिंग करावं लागेल त्याची बरं त्यामध्ये मग केबल

अच्छा अच्छा हो हो हो हो ते झालं आता आमचं

बरं बरं आपल्या मग दोन मजली घराचा आपल्याला खर्च किती येईल भाऊ त्याचा हो नाही वरचं पण झालेलं आहे खालचा वरचा स्लॅब दोन्ही झालेला आहे हो हो हो खाली चार रूम आहेत आणि वर दोन रूम आहे नाही नाही आपल्याला आपल्याला आपल्याला तेच पाहिजे पण त्याचा त्याचा खर्च आणि तुमची मजुरी काय राहील कशी राहील

हा आपल्याला एम्प्टी बॉक्स टाकायचे आहेत त्यामध्ये

आणखीन त्यामध्ये काही करायचे असेल तर तुम्ही आयडिया द्या बा मला कारण मला काही एवढी कल्पना नाही आहे त्यामध्ये

बरं बरं ठीक